पर्यटन स्थळावर म्हणजे जे पर्यटन जे स्थळ आहे तर त्यावर जे व्यवसाय करणारवाले जे लोकं आहे त्यांचे सर्वात जास्त त्याच त्याच्या व्यव म्हणजे पर्यटन स्थळामुळेच त्यांच्या व्यवसायामध्ये खूप सारी मदत झालेली आहे त्याचमुळे त्यांचा व्यवसाय खूप वाढलेला आहे आता जी पर्यटनाची जी ठिकाण राहते त्या ठिकाणी आपल्याला काही खायला मिळत नाही म्हणजे मिळते पण आता खूप दूर दूरवर राहते पण असे जे व्यापारी लोक आहेत हे नेहमी त्या पर्यटनच्या पर्यटन स्थानाच्या ठिकाणी जाऊन तिथे आपलं दुकान लावतात त्या दुकानामुळे म्हणजे तिथे जितके लोकं येतात त्यांना मग कुठे जावंच नाही लागत इतक्या दूर दूरवर म्हणून मॅ तिकडे जितके पण जणं दुकान लावतात त्यांचे दुकानं खूप चालतात त्याचमुळे त्या त्याच पळ त्याच अजून तेच कारण आहे एक महत्वाचं मुख्य कारण म्हणजे तेच आहे किंवा म्हणून त्याच लोकांचा तिथे हे होतो म्हणून त्यांच्या प्रकारेच त्यांचा म्हणजे जे पर्यटनाचे जे स्थानिक लो पर्यटनावर जितके पण लोकं येतात त्यांना त्याच तिथे गेल्याच्यानंतर तिथे आता इकडे तिकडे नं जावं लागल्या त्यांना जवळपास सर्व गोष्टी मिळतात म्हणून अशाच प्रकारे त्या व्यवसायांचा व्यवयाय हा खूप वाढतो